हा नमस्कार

हा हा बोला बोला कोण्या कोण्या ठिकाणी जायचंय आपल्याला

बरं ब

बरं ब तर ते काका जसं किलोमीटरप्रमाणं जे काही होईल ते आपलं मीटर लावून ते भाडं लागन त्याचं हो तेरा रुपये चौदा रुपये किलोमीटरप्रमाणं शीटा आपल्या गाडीत देईन सहा हा सहा शीटा म्हनजे मोकळ्या मोकळ्या सहा शीटा देऊ शकते

हो मी ड्राइव्हर तर सोल सो सोडलं नाही सहा एक तर परमिटच आहे आपल्याला

माझं आता कसं आहे कोनीही ड्रायव्हर दाखवाल तर त्या पार्टीलाच करावे लागते तुम्ही म्हणाल तर बा मी मा स्वत च दाखवाल तर तुम्ही स्वतः करा हा आपल्या घरचंच काम आहे हा हा हो तेच सगळे मिळून करावं लागेल मग हो हो हो आता सर्वसाधारण धरा ना तुम्ही समजा शंभर किलोमीटर जर झाली तर तेरा हजार रुपये झाले तेरा हजार भागिले सहा असं ते तुम्हाला ते पैसे पडतील

हा हा हा ठीक आहे ठीक आहे सांगा ना